गाण्याचा रिॲलिटी शो आम्ही बघतो म्हणजे इंडियन आयडल सोनी सबवर इंडियन आयडॉल होतो महाराष्ट्रीयन याच्यामध्ये पण सारेगमप हे रियालिटी शो आहेत त्यामध्ये खूप मुलांना लहान मुलांना पण मागं महाराष्ट्रामध्ये जो रियालिटी शो झाला गााण्याचा त्यामध्ये लहान मुलांना पण खूप वाव मिळाला पाच जे लहान मुलं आमच्याकडं होते हे कार्तिकी गायकवाड प्रथमेश लघाटे हे जे वैशंपायन हे जे मुली आहेत हे त्यातूनच पुढं येतात म्हणजे एखाद्या रियालिटी शोमध्ये भाग घेऊन मुलं त्यातून त्यांचं करियर घडवत आहे हे असे रियालिटी शो होणं खूप महत्त्वाचं आहे आताच इंडियन आयडॉलमध्ये पवनदीप आणि ते छोटे आविर्भव सारखे तो काय आविर्भवचा कार्यक्रम होता काय तो त्याचा आवाज होता किती सुंदर आवाज होता अशा इतक्या लहान वयामध्ये मुलं गातात का तर हे रियालिटी शो दूरदर्शनद्वारे किंवा कुठल्याही वाहिनीद्वारे लोकांपर्यंत जातात आणि त्यांना एक स्टेज मिळतं गाण्यासाठी मुलांना सगळ्यांसाठीच ते एक स्टेज आहे रियालिटी शो म्हणजे एक स्टेज आहे आणि त्यातून त्यांचं करिअर पण घडतं त्याच्यामुळं असे कार्यक्रम रियालिटी शो व्हायला पाहिजेत आणि मला जर कधी असं वाटलं की आपण त्या कार्यक्रमात गावं तर माझी तर काही इच्छा नाही पण माझा मुलगा आहे ओमकार देशमुख तो खूप सुंदर गाणं गातो आणि मी आता त्याला क्लासेस पण लावलेले आहे आणि माझी अशी इच्छा आहे की माझी इच्छा मी त्याच्यातून पूर्ण करावी आणि त्याने या रियालिटी शोमध्ये भाग घेऊन आमच्या महाराष्ट्राचं नाव हे करावं आईवडिलांचं नाव करावं अशी माझी इच्छा आहे